मोठमोठ्या कृषी उद्योगाच्या स्पर्धेत खेडोपाडच्या जे लहान लहान पातळीवरचे शेतकरी आहेत त्यांच्यावर फार मोठा फरक पडत आहे कारण मोठमोठ्या कृषी कृषी उद्योगामुळे जे काही हे शेतकरी आपल्या शेतातील माल तयार करतात त्यामध्ये जो माल आहे तो माल कृषी उद्योगांना जातो कृषी उद्योगाकडे गेल्यामुळे जो त्यांना पिकवतात ते माल त्यांना तो माल आहे त्या प्रमाणात त्यांना त्याची किंमत मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढते परिणामी त्याच्या पूर्ण जीवनावरच परिणाम होते